हॅलो गुड आफ्टरनून सर मी आहेर माधुरी बोलते आहे अच्छा सर मी आत्ता माझ्या मोबाईल नंबरला एक रिचार्ज केला एकशे एकोणपन्नासचा पण माझ्याकडनं चूक अशी झाली की मी जो मोबाईल ऑपरेटर आहे तो एअरटेल निवडला आहे आणि माझा मोबाईल ऑपरेटर जिओ आहे सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करण्यासाठी कॉल केला आहे की तुम्ही कृपया माझा रिचार्ज रद्द कराल का हो सर मी आत्ताच रिचार्ज केला आहे आणि माझ्या आत्ताच लक्षात आलं आहे की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मी कस्टमर केअरला कॉल केलेला अच्छा माझा मोबाईल नंबर घ्या आठ सात सहा सात आठ सात दोन सात सात आठ हो सर आहेर माधुरी एकशे एकोणपन्नासचा रिचार्ज केलेला वीस दिवसांचा माझं मोबाईल ऑपरेटर जिओ आहे पण चुकून मी एअरटेल सिलेक्ट केलेलं माझ्या नाही लक्षात आलं ते हो मी फोनपेनेच केलेलं ट्रान्झेक्शन आय डी सांगू शकते मी तुम्हाला ठीक आहे एक सेकंड सांगते मी एक सात एक नऊ सहा आठ पाच सात चार सहा चार सहा चार आठ आठ चार दोन चार सात एक एक हो सर रिचार्ज मीच केलेला फोनपेवरनं हो सर जिओ ॲप आहे माझ्याकडे पण मी घाईघाईमध्ये रिचार्ज केला फोनपेवरनं आणि माझ्या नाही लक्षात आलं की मी चुकीचं ऑपरेटर निवडलेलं आहे प्लीज तुम्ही रिचार्ज रद्द करू शकता का माझा तो मला ऑपरेटर चेंज करून परत रिचार्ज करायचा आहे हो सर हो सर थँक्यू ओके ओके थँक्यू सर थँक्यू सो मच ओ टी पी का अच्छा सर ओ टी पी घ्या टू सेवन फाईव एट फोर एट ओके थँक्यू सर आला आहे मॅसेज झालं आहे माझा रिचार्ज रद्द थँक्यू सो मच या या थँक्यू